प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक बोली भाषांमध्ये सर्वांची बोलीभाषा ही वेगवेगळी असते त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलो तर प्रत्येक फार असं पंधरा वीस किलोमीटरमध्ये त्या भाषांचे वेगळेपणा आपल्याला अवलंबून असते प्रादेशिक देशामध्ये आपल्यामध्ये बोलीभाषा जी वापरली जाते त्यामध्ये मराठी कॉमन आहे आणि मराठीमध्ये बोली भाषेमध्ये त्यामध्ये प्रकार पडलेले आहेत त्यामुळे आपण थोडं मराठी बोलीभाषा म्हटलं तर हे प्रत्येक बोलीभाषापेक्षा फार वेगळी आणि अवघड आहे कारण की आता तर आपण प्रत्येक गल्ली अन् वस्तीमध्ये गेलो त्याची बोलीभाषा आणि आपल्या मराठी टंग बोली भाषेमध्ये फार असं वेगळं आणि क्लीअरली फरक आपल्याला दिसून येते